कोल्हापूर रत्नागिरी मुंबई अहमदनगर सातारा बीड नांदेड जालना सिल्वासा दादर अँड नगर हवेली भरोच भोपाळ देवास दिल्ली विजापूर हैदराबाद बेंगलोर शिमोगा हसन टुमकूर चेन्नई त्रिवेंद्रम तिरुवनंतपुरम कोची कोलकत्ता संबळ